अभिजित अनिकेत अमोल आदित्य अक्षय अनिरुद्ध अमित अजय अनंत अनिल अमर अर्जुन आशुतोष अजिंक्य आलोक अनूप आनंद अर्चित आल्हाद अविनाश उमेश ओंकार कृतार्थ चंद्रकांत चिंतामणी ज्ञाणेश दर्शन देवराज धीरज देवेंद्र दीपक दिनेश ध्रुव धर्मेंद्र ईश्वर ईशान गणेश गिरीश गोपाल जितेंद्र जयेश जीवन जीत किरन कुणाल कुशल कौस्तूब कमलाकर लक्ष्मन अंजली अक्षता अमृता आरती आशा अर्चना अनुजा अंजना स्मिता स्वाती अपूर्वा अणिता अनामिका ऐश्वर्या आर्या भारती भावना बबिता बिंदिया भूमी चैताली चंचल चित्रा चिन्मयी दर्शना दिपाली दीक्षा दिप्ती दुर्वा धनश्री दिव्या ईशा एकता गौरी ज्योती जान्हवी कावेरी कल्यानी किरन कुंती कीर्ती कमल कांचन लैला लतिका लिना माधवी माया गोपाळ विठोबा नरसोबा तुकाराम रामचंद्र शिवाजी काशीनाथ सदाशिव रघुनाथ माधवराव लक्ष्मन कृष्णा शंकरराव वासुदेव रंगराव आबासाहेब विमल शोभा वंदना नूतन गोविंद नरहर भास्कर बळवंत मोरोबा व्यंकटराव गजानन धोंडीराम रावसाहेब हरिभऊ अनंतराव गनपतराव भीमराव नारायन वामन उमाजी बाजीराव वासुदेव केशवराव राघोबा बळीराम मानिकराम नथुराम गंगाधर जानकीराम गोविंदराव हरिश्चंद्र दादासाहेब यशवंतराव पांडुरंग रावजी जानकी लक्ष्मीबाई सावित्री पार्वती रुक्मिणी गंगा यशोदा सीता वासंती सुशिला गौरी अंबा भागीरथी राधाबाई चंद्रभागा रमाबाई आनंदी जिजाबाई शांताबाई मानिकबाई मंजुळा सुभद्रा कस्तूरबाई अहिल्याबाई विठाबाई हेमलता प्रभा भाग्यश्री कांचनमाला वनमाला इंदूमती रजनी प्रतिमा पद्मा विद्या सरस्वती शारदा शांता वानी देवकी गिरीजा सावित्री दमयंती मोहिनी कमला रत्ना सुशिला अन्नपूर्णा आणि शारदा